हो यमन रागाचा मुख्य थाट कल्याण आहे त्यामुळे सगळेच स्वर शुद्ध असतात या रागात फक्त तीव्र मध्यम वापरला जातो आणि खूप सुंदर उपयोग केला जातो तीव्र मध्यमाचा ह्या रागाची साधारण वेळ ही रात्रीचा प्रथम प्रहर म्हणजे साधारण मावळतीची वेळ आहे पण तरी सुद्धा हा राग कुठल्याही वेळेला गायला तरी कानाला खूप गोड लागतो शांत आणि भक्तिरसपूर्ण असा भाव आहे या रागाचा पण तरीही तो शृंगार रसात किंवा विरह भावात सुद्धा खूप खुलतो हा राग शांत रागातली काही उदाहरणं म्हणजे शांत रसातली काही उदाहरणं सांगता येतील इथेच आणि या बांधावर अशीच शामल वेळ सख्या रे किती रंगला खेळ किंवा ये जवळी घे जवळी कृष्ण सख्या अवधूता तर अशी काही उदाहरणं आहेत जशीच भक्तिरसामध्ये समाधी साधना प्रथम तुला वंदितो मागे उभा मंगेश कानडा ओ विठ्ठलू श्रीरामचंद्र कृपालू भजमन ही सगळी या ह्या भक्तिरसात पण हा राग खूप खुलतो शृंगार रसातली काही उदाहरणं सांगता येतील की जिथे यमन खूप गोड लागतो कानाला जसं धुंदी कळ्यांना पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा किंवा खूप प्रसिद्ध असलेलं गाणं शुक्र तारा मंद वारा त्याच्यानंतर काही नाट्यगीतं पण शृंगार रसातली ह्या रागातली खूप छान आहेत जसं नाथ हा माझा मानापमानमधलं टकमक पाही सूर्य रजनीमुख तसंच विरह रसात पण हा राग खूप खुलतो जसं का रे दुरावा या कातरवेळी पाहिजेस तू जवळी भय इथले संपत नाही जीवलगा कधी रे येशील तू अशी गाणी अशा अशा गाण्यांसाठी हा यमन राग खूप वापरल्या वापरला गेलेला आहे तसंच हिंदी बॉलिवूड साँग्समध्ये सुद्धा हा राग खूप वापरला जातो त्यामुळेच तसा म्हटलं तर सार्वकालिक राग आहे कुठल्याही वेळेला हा वापरला जातो आणि सर्व समावेशक भाव हा दाखवू शकतो सर्व समावेशक आहे गझल्स या रागात खूप गायल्या जातात जसं आज जाने की जिद ना करो नंतर रंजीशी सही अशा गझल्स पण या रागातल्या खूप प्रसिद्ध आहेत तर असा माझा खूप लाडका राग आहे हा